हां हॅलो बोला

हां बोला हां मी बोलत आहोत गाईड बोला अच्छा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये घुमायला यायचं आहे या ना येऊ शकता महाराष्ट्रामध्ये पुष्कळचे ठिकाण आहे फिरण्यालायक जसं की आपलं रामटेक आहे रा रामटेकाचं आताच्या हल्लीच्या कंडिशनला कसं आहे ब खूप फेमस स्पॉट आहे खूप दुरून दुरून लोक टुरिजम येतात तिथं आणि तिथं सगळं राहण्या खाण्याची सोय वगैरे आहे तुम्ही जर समजा मुक्काम करतो म्हटलं तरी ज तिथं ज सगळी व्यवस्था लागते बाजूलाच एक खिलशी तलाव म्हणून आहे तिथं बोटिंग व्यवस्था आहे येऊ शकता तुम्ही आणि त्याचं नागपूरमध्ये पण भरपूर स्पॉट आहे जसं आपलं हे आहे लोटस टेम्पल बनलेला आहे ते पण तुम्हाला पाहता येते जे आपला इथं कामटीला आणि नागपूर सिटीमध्ये महाराज बाग आहे आणि आणि पून तिकडं समोर जर जातो म्हटलं तर आपला खाप्याकाळी एक पुन्हा एक अभयारण्य आहे असं आणि चंद्रपूरमध्ये पण हे आहे दऱ्याकडे नवीन ओपन झाला आपला अंबोरा डॅम म्हणून इथलं फक्त पिकनिक स्पॉट खूप फेमस झालेला आहे दुरून दुरून लोक येतात ते ब पाहायला कारणकी आता कसं आहे मोठा डॅम डॅम आज ए म्हटलं तर आपल्या पूर्ण देशामध्ये ओळखला जातो त्यामध्ये त्या डॅमवर जो आता तो नवीन हे बनलेला पूल तो पूल आता देखावा पाहण्यालायक आहे त्याच्यामुळे कसं आहे दुरून दुरून लोक येतात ना तिथं पण सगळ्या आता व्यवस्था झालेली आहे सगळं आपल्याला राहता येते आपण जरी एक दोन दिवस थांबतो म्हटलं तरी थांबता येते आणि निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता हो हो मी आहे तुम्हाला त्याबद्दल सांगण्यासाठी ठीक आहे तुम्ही या मग मी तुम्हाला सांगतो ठीक